नमस्कार मी शरद बोलतो आहे मी गॅस सिलेंडरचे आरक्षण केले होते आता त्या आरक्षणाची काय स्थिती आहे ती मला सांगा आरक्षण संदर्भ क्रमांक एक दोन तीन चार आणि आधार कार्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मला माझ्या गॅस सिलेंडरच्या वितरणाच्या स्थितीबद्दल कृपया कळवा